समजावून घ्यायचा असेल तर अगोदर रेखांकन समजावून घ्यावे लागते भूगोलामध्ये आपल्याला काय माहिती पडतं तर भूगोल आपल्या पृथ्वीवर जे काय आहे दिशा दर्शवणे किंवा भूगोल नकाशा वाचन करणे हे रेखांकनाशिवाय होत नाही रेखांकन म्हणजेच रेखांकनावर आधारितच भूगोल हा विषय असतो भूगोल नसेल तर भूगोल स रेखांकन नसेल तर भूगोल समजणारच नाही जसे विषुववृत्त समजावून घ्यायचं असेल आपल्याला तर अगोदर रेखांकन समजावून घ्यावं लागतं रेखांकन दाखल्याशिवाय भूगोलामधले नकाशा वाचन करता येत नाही कुठलीच दिशा दाखवता येत नाही भूगोल हे भूगोलामध्ये रेखांकन ह हे खूप महत्त्वाचा विषय आहे भूगोलामध्ये रेखांकन दिशा दर्शवते न ह नकाशा वाचन करताना नकाशामधले जे काय भाग आहेत आपले देश आहेत विषुववृत्तीय किंवा आशिया खंड किंवा ॲटलांटिक महासागर हे जर आपल्याला बघायचं असेल तर अगोदर रेखांकन बघावं लागतं